मराठीमध्ये बोलताना किंवा लिहिताना पूर्वी आज आणि पुढेही कधी काही अडचणी येतील असं वाटत नाही कारण महत्त्वाचं म्हणजे ही मातृभाषा आहे आणि कोणालाही देशात असो विदेशात असो आपल्या मातृभाषेमध्ये बोलता न येणं मातृभाषेमध्ये लिहिता न येणं हे कुठेतरी थोडं अपमानास्पद वाटलं पाहिजे असं माझं परखड मत आहे आणि त्यातही आमच्या घरामध्ये सगळं मराठी वातावरण होतं शुद्ध अस्खलित मराठी सावरकरांचं मराठी ह्याचे आम्ही कट्टर पुरस्कर्ते होतो कायम घरामध्ये केसरी वर्तमानपत्र यायचं ते ठळकपणाने अगदी किती घाई असेल शाळेची कॉलेजची तरीसुद्धा ठळक बातम्या त्यातल्या वाचायच्याच असा अलिखित घरात नियमच होता आणि आमच्या वेळेचे शिक्षक हे स्वतः कायम स्वतःला विद्यार्थी समजत असत आपण विद्यार्थ्यांचे शिक्षक आहोत म्हणजे आपल्यालाही कायम ज्ञान मिळवत राहायला पाहिजे कारण कधी कुठला विद्यार्थी काय शंका विचारेल आणि विद्यार्थ्यांनी शंका विचारली आणि शिक्षकांना जर त्याचं उत्तर देता आलं नाही तर ह्याची सगळीकडे तेव्हा बोंबाबोंब हाच शब्द आहे बोंबाबोंब होत असे की अरे त्यांनी तो प्रश्न विचारला पण त्याच्या बाईंनाच उत्तर देता आलं नाही त्याचे शिक्षक म्हणाले थांब तुला उद्या उत्तर सांगतो असं जर कोणाकडून आलं तर ती नाचक्की व्हायची आणि शिक्षक हा ज्ञानीच असावा असा एक तेव्हा संकेतच होता जे नुसत्या तुम्ही पदव्या किती घेतल्या ह्याला तेव्हा महत्त्व नव्हतं तुम्ही चतुरस्त्र किती आहात तुम्हाला त्याचं ज्ञान किती आहे हे पण तपासून बघितलं जायचं आणि आता तेच जर आताच्या शिक्षकांबद्दल बोलायचं म्हणलं तर भाषेच्या शिक्षकालाच ती भाषा कितपत कळते हा मोठा प्रश्न आहे मराठीचा शिक्षक नीट शुद्ध मराठीमध्ये बोलतो का त्याच इंग्रजी शब्द घालतो हे जर आपण एक तीस तास तीस मिनटाच्या त्याच्या जर तासामध्ये बघितलं तर आपल्याला पण हे जाणवेल अगदी सहज मराठीमध्ये इंग्रजी शब्द घुसडले जातात अगदी मान्य आहे की आता ग्लोबल सगळं झालेलं आहे सगळं जग एकत्र आलेलं आहे पण ह्याचं एक उदाहरण सांगते माझी काही भावंडं परदेशात स्थायिक आहेत गेल्या पन्नास साठ वर्षापासून ती भारतात आली की लक्षात ठेऊन ठेऊन आता तिकडे त्यांचा मराठी भाषेशी काही फारसा संबंध राहिलेला नाही आहे तरी पण ती भारतात येताना बरोबर डिक्शनरी घेऊन येतात की ह्या इंग्रजी शब्दाला मराठीत काय म्हणतात आणि आमच्याशी अगदी दहा पंधरा मिनटं उत्तम मराठीमध्ये गप्पा मारतात एखादा मराठी शब्द अडला तर डिक्शनरीत बघतात किंवा आम्हाला विचारतात की ह्याला काय म्हणतात साधं आहे एकदा असंच आमच्या परदेशातल्या नातेवाईक म्हणले की गेल्या वीस तीस वर्षात आम्ही बघतो आहे भारतात एक दोन वर्षाने आमची चक्कर होते तुम्ही भारतातली लोकं मराठी लोकं एकमेकांशी इंग्रजीमध्ये बोलतात बिगर मराठी भाषिक एकमेकांशी दुसऱ्या भाषेमध्ये बोलता तुम्हाला गरज काय आहे तुम्ही दोन जेव्हा मराठी माणसं एकत्र येत आहे तर तुम्ही मराठीमध्येच बोला ना आणि हे जाणवण्यासारखं असं आहे की मराठीच्या बाबतीमध्ये जास्त आहे त्याचा खरंच कुठेतरी राग येतो मे तुम्ही इतर मग भाषिक लोकं बघा अगदी बंगाली गुजराती राजस्थानी पंजाबी जेव्हा ते एकमेक एकमेकांशी बोलतात भेटतात तेव्हा आवर्जून ते त्यांच्या भाषेमध्ये बोलतात तुम्ही जेव्हा रेल्वेने प्रवास करता तेव्हा तरी खूप लक्षात येण्यासारखं आहे आणि आपलं मराठी माणूस म्हणजे अगदी नुसते मग गळे काढायचे मराठी व मग मृत होत चालली मराठीला कोणी विचारत नाही मराठी शाळा बंद पडत चालल्या अरे पण मग दोन मराठी माणसं जेव्हा एकत्र येतात तेव्हा मग मराठीमध्ये का नाही बोलत तेव्हा त्यांना का परकीय भाषेचा आधार घ्याय लागतो आणि ह्याच्यामध्ये आपली भा आपली जी भाषा आहे ही बोलायचा जर अभिमान आपणच ठेवला तरच ते भाषेला मान राहणार आहे ना असं नाही का पण हे आपल्या मराठी लोकांच्या खरंच लक्षात येत नाही मुंबईमध्ये म्हणे प फारसं कोणी बोलत नाही मराठी हिंदीमध्येच बोलतात म्हणून आम्ही बंबया हिंदी बोलतो अरे मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे मराठी भाषिक लोक मुंबईत आता जरी कमी झाले असतील तरी जे काय हाताच्या बोटावर उरलेले टक्के आहेत मग त्यांनी सुद्धा आपलं मराठी सोडून इंग्रजीत बोलायचं धेडगुजरी हिंदीमध्ये बोलायचं कशासाठी मराठी शाळा कमी होत आहेत इंग्लिश मिडीयमला घातलं आहे आता साधं आहे एकमेकांशी बोलताना बोलतात जेवण जेवला का रे तू अरे जेवण जेवायचं नसतं जेवण हे करायचं असतं जेवण झालं का हे आहे ती बोलली ती बोलली नाही ती म्हटली ती म्हणाली असा शब्द आहे बोलणे म्हणजे गप्पा मारणे पण जाऊ द्या आता ह्याही जास्त विषयावरती बोलायला नको कारण हा विषय मग काय म्हणतो आपण त्याला ना की भावना दुखावतात आजकाल जरा काही सांगायला गेलं कोणाला की भावना दुखावतात पण मला असं वाटतं की आपण आपली मातृभाषा बोलताना लिहिताना अडचण यायचं काहीच कारण नाही आहे